राज्यामधे करमणुकीच्या पद्धती सांगायला गेलं तर आता बघा संगीत असल नृत्य असलं नाट्य असलं सिनेमा असलं ह्या वेगवेगळ्या पद्धती आहे आणि हे आपण जपतो ह्या ठिकाणी आता करमणूक बघायला तर खरं एक खूप महत्त्वाचं का साधन आहे करमणूक म्हणजे हे आपल्या माणसाला जीवनात असलंच पाहिजे कारण माणूस चोवीस तास ट्रेस मध्ये असतो सारखा कामामध्ये पिजे असतो आणि त्या ट्रेस मधून थोडंसं कमी होण्या्साठी म्हणजे ट्रेस र रिड्यूस करण्यासाठी आपल्याला करमणूक असली पाहिजे करमणूक कशा पद्धतीने संगीत असेल तर आपलं शंभर टक्के ट्रेस कमी होतं आपण छोटंसं जरी संगीत ऐकलं नाही एक छोटंसं तरी आपल्याला असं मनाला समाधान वाटतं एखादा पिकच्चर जर बघितला तर आपल्याला प्रेरणा होत प्रेरणा निर्माण होते आणि या द्वारे आपल्याला जीवन जगता येतं तशाच पद्धतीने नाट्य नाट्य पण खूप छाानए हे आता जुन्या काळमध्ये ते ह्या खूप छान छान पद्धती होत्या जुन्या काळामध्ये टी व्ही नव्हतं पण संगीत होतं नाट्य होतं तमाशा होता आणि त्याद्वारे लोकं मनोरंजन करायचे पण आत्ताच्या स्थितीला तर बघायला झालं तर नाटक असंल त्यानंतर रिडिंग असंल नॉवेल्स असतील ड्रामा असतील हे र वाचणे किंवा फिल्म्स असतील ते बघणं हे मनोरंजनाचं एक साधन आहे आणि माणसाने आयुष्यामधे ना तुम्हाला सांगतो आठवड्यामध्ये एकदा तरी एकतरी पिच्चर बघितला पाहिजे आणि त्यामधून माणसाला खरंच रिलीफ मिळतो आणि सॅटिस्फॅक्शन पण होतं का आपण काहीतरी क आपण जीवनामध्येे काहीतरी केलंय बाबा आणि एक मनोरंजनाचं दुसरं साधन म्हणजे ना का आपल्याला चोवीस तास काम राहतात पण आपण आठवड्यातुनी एकतरी दिवस आपल्या फॅमिलीसाठी दिलं पाहिजे फॅमिली बरोबर डिस्कशन केलं पाहिजे त्यांच्यासोबत बोललं पाहिजे वेगवेगळ्या मुद्यांवर दिस्कशन केल पाहिजे दुसर महत्वाचं त्याच्यातून आपल्याला रिलीफ मिळतो आणि दुसरं महत्वाच म्हणजे आपण कुठं तरी ट्रिपला सुद्धा गेलं पाहिजे ट्र्रीपला जाणं म्हणजे कसं असतं सगळ्यांनी समुहा समूहांनी जाणं असतं फॅमिलीनी एकत्र जाणं असतं आणि एकत्र गेल्यामुळे आपल्याला थोडासा आनंद मिळतो आपल्या डोक्यातले विचार जातात आणि चांगलं असतं ते आरोग्यासाठी पण चांगलं असतं अशा पद्धतीने वेगवेगळे साधन हे काळानुसार बदलत गेले साधनं आहे